जीवनामध्ये मला शिक्षणाचे मोल फार महत्त्वाचे आहे शिक्षणामुळे आपण खूप काही करू शकतो आपण स्वतःच्या पायावर उभं होऊ शकतो म्हणजे स्वतःच्या भरवशावर आपण जीवन जगू शकतो तसेच तसेच आपण मुलीला म्हणतात ना चूल आणि मूल एवढंच निर्धारित ठेवा पण तसं काही नसतं मुलगी शिकली की आपली ती जरी जॉ जॉब किंवा नोकरी करत नसली तरी ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला शिकवू शकते स्वतःच्या मुलाबाळांना म्हणजे ट्यूशनची वगैरे गरज नसते ती स्वतः काही करू शकते आणि आपल्या घरांना घराला घरातील लोकांना पण सुशिक्षित बनवू शकते आणि त्यांना शिक्षणाबद्दलचे मत जे आहे ते त्यांना म्हणजे पॉझिटिव थिंकिंग शिक्षणामुळे त्यांना पॉ त्यांच्यामध्ये पॉझिटिव थिंकिंग आणू शकते जे निगेटिव थिंकिंग असते ते कायमचे आपण शिक्षणाच्या माध्यमातून कमी करू शकतो आपल्या बहिणीला भावाला आपण शिक्षणाच्या माध्यमातून खूप प्रोत्साहित करू शकतो त्यांना शिक्षणाचे किती महत्त्व आहे याबाबत याबाबत जीवनात काय किती मोलाची आहे म म शिक्षण किती मोलाचे आहे याबद बाबत आपण सांगू शकतो तसेच आपल्या घरी आईवडिलांना जसे शेजारी बोलतात ना की आपण म्हणजे मुलगी शिक मुलगा शिकला शिकला की तो वंशाचा दिवा असतो आणि मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जा जात असल्यामुळे तिला कमी शिक कमी लेखले जाते ते आपण तो दृष्टीकोन आहे दुनिया म्हणजे जगातील शेजारी पाजारी आपल्या खेडेगावातील तो आपण बदल करू शकतो त्यामध्ये